हां बोला ओरोसला जाण्यासाठी कधी कधी हवी आहे नऊ वाजता ओरोसला कुठे जाणार ओरोस स्टेशन ओरोस स्टेशन किती माणसं आहेत चारजणं आहोत मॅडम मग दोनशे रुपये भाडं होईल काय म्हणजे आता ते ओरोस आतमध्ये आहे रेल्वे स्टेशन किती आत आहे ते आणि तिकडे जायचं म्हणजे एक तर तुम्ही रात्री नऊ वाजताचं सांगताय एक तर तिकडे कोण जात नाही रिक्षावाला पण मी आपला तुम्ही फोन केलात म्हणून मी आपलं म्हटलं जाऊया पण ते भाडं तेवढं होणार दोनशे रुपये होणार कमीच सांगितलं आहे काय जास्त नाही सांगितलं आहे मग किती घेतात बाकीचे रिक्षावाले

अहो दीडशे एकशेवीसचा जमाना गेला मॅडम आता बघा पेट्रोलचे भाव किती वाढले आहेत सी एन जी पण वाढला आहे काय त्याच्यामुळे मग ते होत नाही ना बरं त्याच्यात रात्रीची वेळ आहे अहो लेडीज आहेत लेडीज आहेत मॅडम म्हणून तर सांगितलं ना तुम्हाला की ना सोडतो म्हणून माझ्या जागी दुसरा तिसरा कुठला रिक्षावाला असता तर तो अडीचशे तीनशे रुपये घेतले असते तुम्हाला एक तर चारजणं चार शिटा आहेत तुमच्या एक तर तीन शिटाचा अलावड आहे तरी पण चार शिटा तरी पण मी ॲडजस्ट करत आहे भाडं जास्तीत जास्त शंभ दहा रुपये कमी होईल एकशे नव्वद द्या त्याच्या पलीकडे आम्हाला परवडत नाही हो आतमध्ये आहे जरासं तर रोड पण खराब आहेत मेंटेनन्स पण खूप होतो ना गाडीचा आता काय काय ॲडजस्ट करणार तुम्हीच सांगा कसं काय ॲडजस्ट करायचं ते तुम्हीच सांगा ना कारण बघा आता साधारणतः नाही म्हटलत तरी ओरोस ओरोस इथूनच आहे बघा पंचवीस किलोमीटर परत ते आतमध्ये आहे मी भाडं खूप रिजनेबलच सांगितलं आहे हो त्यामुळे तेवढ्यात होत असेल तर जरा बघा ते बरं पडेल दोनशे रुपयाच्या खाली होत नाही पण आपले दहा रुपये मी तुम्हाला कमी करतो एकशे नव्वद रुपयात जाऊया याच्या पलीकडे काय सांगू दीडशेत नाही होत हो मॅडम तीन तीन आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तीन तीन पॅसेंजरची एक तर कॅपॅसिटी आहे पण आपण चार पॅसेंजर नेणार आणि तुम्ही ऑलरेडी दीडशे रुपये म्हणताय दीडशे रुपयात काय येतं हो मॅडम दीडशे रुपयात साधी आता आठवड्याचा भाजीपाला पण येत नाही हो तुम्ही पण समजून घ्या ना असं नाही मी काय तुमच्याकडून जास्त पैसे काढतो अशातला भाग नाही हो बघा ठीक आहे तुमचं नाही माझं नाही एकशे सत्तरला आपण जाऊया लाष्ट ठीक आहे चालेल चालेल मग येतो मग मी कुठे यायचं ते सांगा बरं बरं येतो येतो ओके ओके